खेळ खेळ यामध्ये खूप सारे येतात खेळ जसे की क्रिकेट फुटबॉल कबड्डी वॉलीबॉल टेनिस इतर किती तरी असे खेळ आहेत ज्याने लोकांचे मानसिक शारीरिक हे आरोग्य चांगल्या पदावर नेतात प्रत्येक लोकांना प्रत्येक लोकांना विविध असे खेळ आहेत की ज्यांना आवडत असतात कुणाला क्रिकेट आवडतो कुणाला फुटबॉल आवडतो कुणाला टेनिस आवडतो क कोणाला व्हॉलीबॉल आवडतो कुणाला रनिंग आवडते कुणाला सायक्लिंग आवडते असे कितीतरी खेळ आहेत की प्रत्येकांना आपापले आवडीनुसार आवडत असतात या प्रत्येक खेळांमध्ये लोकांना कुठलाही मानसिक व शारीरिक त्रास नसतो खेळामुळे होणाऱ्या आपल्या शरीरामध्ये बदल आपलं शरीर चांगल्या पद्धतीने राहतो कुठलेही आजार कुठलाही त्रास शरीराला होत नाही मानसिक शक्ती वाढते आरोग्य चांगला होतो शारीरिक त्रास कमी होतो खेळामुळे खूप सारे गोष्टी आहेत माणसाला विचार करण्याची क्षमता वाढते विचार करण्याची पद्धत वाढते चांगल्या वाईट गोष्टीचं ज्ञान येतो एक चांगली सवय बसते शरीराला माणूस कधीही आजारी होत नाही त्याला कुठलाही त्रास होत नाही त्याला बाकीच्या गोष्टींवर पण एक आवड निर्माण होते त्याची समज जरा जरा वाढते त्याला स्वतः स्वतःवर एवढा विश्वास होतो की तो एक चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या उच्च स्तरावर खेळू शकतो उच्च स्तरावर स्वतःला तो नेऊ शकतो हा स्वतःमध्ये मनापासून त्यांच्या कार्य दिसून येतो खेळ हा खूप आणि खूप अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक लोकांसाठी त्यामुळं प्रत्येक माणूस खेळ खेळलाच पाहिजे त्याने अत्यंत असे फायदे आहे व त्यांना खेळ ही खेळल्याने त्यांची आवड व त्यांचा सभा सर्वामध्ये उठून येतो